हां बोला हॅलो हां बोला बोला हां हां बोला बोला बोला बोला राजाभाऊ बोला काय म्हणताय बंर बरं बरं बोला ना बरं बरं का हो काय विशेष

नाही नाही आता ओरडत आहेत म्हणजे नक्की काय ओरडत आहेत त्याच्या पाठीमागे काही कारणं असतील ना ते समाजल्याशिवाय आपल्याला काहीच नाही करता येत असं काही मोठा एकादा काही इन्सिडंट घडला आहे का उदाहरणार्थ काहीतरी असा प्रसंग घाडला का जेणेकरून ते जास्त चिडचिड करायला लागले काय होतं माहिती का राजाभाऊ हे जे माणसं चिडचिड करतात ना ते एकाएकी कधी करत नाहीत जेव्हा चिडचिड करतात केव्हा एखादी घटना जास्त म्हणजे अगदी मारण्यापर्यंत जेव्हा एखादी घटना जाते प्रसंग जातो त्याच्या आ त्याच्या अगोदर बरंच काही घडलेला असतो म्हणजे बरं बरं बरं बरं नाही नाही आता तुमचं म्हणणं बरोबर आहे सीनियरपर्यंत गेला मग याचा अर्थ वाद तसा पा तसं तसा जरा गंभीररित्याचा असावा पण त्यांना एकाएकी वाद का घातला काहीतरी काहीतरी विषय त्याची कारणं असायला पाहिजे कारणांशिवाय इथपर्यंत ती व्यक्ती जाऊ शकत नाहीत त्याचं घरचं लाईफ असं समधानी नाही का म्हणजेच असा एक हे बघा खूप नाही इतक्या दिवस म्हणजे काय होतं माहिती आहे का काय होतं माहिती का ऑफिसमध्ये जरी वाद झालं ना घरचा ताण घरी असलेला ताण किंवा मित्रांमध्ये असलेला ताणतणाव हा ऑफिसमध्ये कुणावर तरी निघतो आणि ऑफिसमध्ये चुका होतात आणि माणसाचा तोल जातो आणि माणूस व्हायलंट होतो किंवा जास्त रागावतो आणि त्याचे परिणाम अगदी त्याला बाहेर जाण्याइतपत सुद्धा होऊ शकतात म्हणजे वरिष्ठांचा रोष पत्करून घेऊ शकतो आणि काय म्हणतो आपण त्याला सस्पेंड सस्पेंड इथपर्यंत सुद्धा अवस्था येते तेव्हा त्याच्या पाठीमागे मला काहीतरी कारणमीमांसा असली पाहिजे हे आज समजल्याशिवाय आपल्याला त्याच्या उपचार करता येणार नाहीत का नाही होणार का नाही होणार उपचार हे होणारच त्यांना आणलं तर फारच फारच उत्तम आहे पण हे आणताना त्याची हिस्ट्री मात्र त्याच्याबरोबर जे असतील ना त्यांनी तंतोतंत सांगायला हवी अपूर्ण जर त्याचा इतिहास सांगितला ना तर मग त्याचे काय उपचार होणार नाही काय होतं बऱ्याचदा बऱ्याचदा काय होतं पेशंट किंवा ती व्यक्ती हताश होऊन काहीच सांगत नाही त्याच्यावेळेस जर आजूबाजूला त्यांचे नातेवाईक असतील कुणी मित्र असतील त्यांनी त्याचं

नाही नाही ही मानसिक विकार राहतात ना बरं का हे जर तुम्ही त्याच्यावर जर उपचार नाही ना केले हे अगदी चोर पावलानं स्वतःचं अस्तित्व दाखवत असतात हळू हळू हळू घुसतात आणि माणसाचं मन विकारग्रस्त करून टाकतात वेगवेगळ्या प्रकारचे मानसिक विकार ज्या माणसाला नकळत घडतात नकळत सुरू होतात हे त्याला कळत सुद्धा नाही म्हणून त्याच्यावर उपचार करणं अत्यंत गरजेचे आहे राजाभाऊ ते तुमचे मित्र आहे म्हणून तुम्हाला मी सांगतो नाही नाही बरं झालं बरं झालं फोन लावला आणि हे हे प्रकारे मानसिक बरं का मानसिक ताणतणाव हे आजकाल खूप मोठ्या प्रमाणात येथे समस्या तयार होऊन राहिले का कुणास ठाऊक ह्या तरुण वयाचे जी मुलं आहेत ना ह्यांच्यामध्ये सुद्धा थोडा सुद्धा मानसिक त्रास सहन करण्याची क्षमताच राहिलेली नाही आहे त्याच्यामध्ये तुम्ही तुम्ही त्यांच्याबरोबर आलात तर जास्त सोयीस्कर होईल कादाचित ते तो जो तुमचा मित्र असेल ना बरं का त्याच्यावर उपचार करणं त्याच्या मनाची अवस्था तुम्ही मला सांगणं सांगितल्यानंतर ते आणखी सोपं जाईल राजाभाऊ तुम्ही त्यांच्याबरोबर याच आणि तुम का अजिबात काळजी करू नका ते फक्त अरडाओरड करत आहेत म्हणजे ते त्यांचा मानसिक विकार जास्त काही बळावलेला नाही हे अगदी सहज व्यवस्थित बरे होतील पण त्यांनी मात्र उपचार घ्यायला हवे तसे नक्की नक्की फोन करून या फोन करूनच या मला म्हणजे मग काय आहे तुम्हाला मला वेळ देता येईल मग ठीक आहे आपण आल्यानंतर भेटूया मग ओके नक्कीच नक्कीच नक्कीच